हॅलो हा बोला की मॅडम हा कुठला घ्यायचा मॅडम बरं बरं विवोचा कुठला

असं आहे का किती कितीपर्यंत पाहिजे तुम्हाला हो हो हो चालत आहे भेटून जाईल मॅडम तर दहा हजारपर्यंत भेटून जाईल मॅडम तुम्हाला ऑनलाईन पाहिजे का मॅडम हां मॅडम होईल की

चांगल्या क्वालिटीचा आहे मॅडम मोबाईल क्वालिटी वगैरे एकदम भारी आहे त्याची पॅकअप पण चांगल्या प्रकारे आहे